यवतमाळमध्ये तर भाजपचं जास्त वर्चस्व वाटते राष्ट्रवादीपेक्षा आणि जसे इथले संजय राठोड म्हणून आहेत ते त्यांनी भरपूर काम केलेलं आहे बंजारा समाजासाठी त्यांनी जास्तीत जास्त काम केलेलं आहे कारण ते बंजारा समाजाचे असल्यामुळे आणि परत इतर नेतेपण आहे तेपण करतात पण तेवढंच तसं पाण्याची सुविधा झालं रस्ते झाले परत च्या सांडपाण्याची व्यवस्था झाली शहरीकरणचं जसं दिवे लाइट वगैरे झाले रस्त्यावरचे यासारख्या मग म् सुविधा त्या करतात आणि त्याचा आपल्याला फायदाच होत असतो रात्रीच्या वेळेस लाईटची सुविधा रस्ते पाण्याची सुविधा पण पाहिजे तेवढी सुविधा ते करत नसतात पण काही विषय जे आहेत ते बऱ्यापैकी ते सॉल्व करतात रस्ते वगैरे चांगल्या पद्धतीचे त्यांनी केलेले आहेत आणि भरपूर योजनापण त्यांनी यवतमाळमध्ये आणलेल्या आहेत